हॅलो हां जन जनसेवा डेरी काय हां नमस्कार आमच्या इथं ना कार्यक्रम आहे एक तर आम्हाला जरा काही वस्तू लागणार आहेत आम्हाला पनीर हवं आहे दूध हवं आहे दही हवं आहे त्याच्यानंतर ताक हवं आहे आणि श्रीखंड आणि बटर हवं आहे तर तुमच्याकडची मिळेल काय आम्हाला हां आमचा कार्यक्रम मोठा आहे जरासा तर आम्हाला एक पाच किलो पनीर लागणार पनीरचा भाव काय आहे तुमच्या इथं हा तर आम्हाला पाच किलो लागणार आहे साधारण पनीर

नऊ हजार होतील काय आणि पंचवीस लिटर दूध लागणार आहे दुधाचा कसा भाव आहे हो हो सतरा हजार आणि दही पण पंचवीस लिटर हवं आहे आणि ताक पण हवं आहे पंचवीस लिटर आणि श्रीखंड मिळेल पाच किलो लागेल

आणि बटर एक दोन किलो हां मग मला जरा ड सांगा की जर का आम्हाला कन्सेशन मिळेल काय कारण की जामच रेट वाटत आहेत ओ हां नाही कसं आहे आमचा कार्यक्रम मोठा असला तरी कसं बजेटमध्ये जरा काहीतरी पाहिजे ना आम्हाला कमी करता यायला पाहिजे ना म्हणून जरा आम्हाला जरा कमी करून द्याल ना तुम्ही हां बरं बरं आम्हाला ना गुढीपाडव्याच्या दिवशी पाहिजे नऊ तारखेला नऊ तारखेला आमच्या इथे कार्यक्रम आहे सकाळी दहा वाजता पाहिजे तर मिळेल काय हां मग तू पण ऑर्डर तुम्ही स्वतः पोच कराल काय कारण की आमचा कोण माणूस येऊ शकत नाही आहे तर तुमचा माणूस डायरेक्ट डिलिवरी देईल काय आमच्या इथं आणून हां पा फोन करायला नको ना परत म्हणजे आधी एक कॉलबॅक के करायला नको ना हां हे आम्हाला थल पालतीवर पाहिजे माझं नाव सचिन शिंदे आहे आम्हाला थल पालतीवर पाहिजे तिथं माझा जो हा नम्बर आहे मी तुम्हाला कॉल केला आहे तिथं कॉल केलात का मग आम्ही सांगू बरोबर कुठं यायचं ते आं आम्हाला पण गुढीपाडव्याला सकाळी दहा वाजता द्या हो नाहीतर मग मग प्रॉब्लेम होईल हां चा धन्यवाद आं